हो बोला ना

मुहूर्त कोण्या महिन्यामध्ये काढायचे नाही नाही हो ते ठीक आहे पण महिना कोणता काढायचा आहे या या महिन्याच्या शेवटी काढायचं आहे की जूनमध्ये काढायचं आहे ज्यून महेच्या स्टार्टिंगला म्हणजे पहिल्या हप्त्यामध्ये चालेल का बरं ठीक आहे जूनच्या पहिल्या हप्त्यात आहे ना हो नाही तर मी तुम्हाला असं काय म्हणतात त्याला कॉलवर सांगून देतो आणि नंतर मग तुम्ही उद उद्या माझ्याकडे आले तरी चालेल हां हां तर बक् हां हां बोला ना हो मग तेच उद्या आल्यानंतर सांगू पहिले मी तुम्हाला ज डेट वगैरे सांगतो अन् त्यानंतर मग तुम्ही उद्या भेटायला आले तरी चालेल हां तर बघा तीन तारीख आहे तीन तारीख आहे आणि सात तारीख आहे तीन तारखेला वटपौर्णिमा आहे त्यामुळे ते लग्नाचा मुहूर्त चांगला आहे आणि दुसरी तारीख आहे सात तारीख तर ते पण लग्नाचा मुत्र मुहूर्त चांगला आहे हां म्हणजे दोन तारखेला तुमची हळद राहील लग्नाची आणि तीन तारखेला लग्न राहील ही एक तारीख आहे आणि सहा सात ही एक तारीख आहे निकं याचं कारण आहे की तीन तारखेला वटपौर्णिमा आहे हां तर पौर्णिमा सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटाला सुरू होणार आहे ते मुहूर्त चांगला आहे शुभ मुहूर्त आहे ज्येष्ठ शुक्ल चौदा चांगला दिवस आहे तर त्यामुळं तुम्ही साडे अकराचं लग्न ठेवू शकता लग्न सकाळी ठेवायचं की संध्याकाळी हो का तर तुम्हाला चालेल मग तुम्ही तीन तारीख ठेवली चालेल साडे अकरा वाजता किंवा बारा वाजेपर्यंत लगोलग ठेवताना ज्येष्ठ शुक्ल चौदा वटपौर्णिमाचा दिवस आहे चांगला दिवस आहे आणि दोन तारखेला तुम्ही हळद ठेवली तरी चालेल म्हणजे एक दोन तीन ह्या तीन तारीख शुभ आहे एकदम हां तीन हां हे म्हणजे तीन तारखेला लग्न राहील अन् दोन तारखेला नि हळद राहील त्यानंतर एक सात तारीख आहे ज्येष्ठेश कृष्ण चार संकष्ट चतुर्थी चंद्रोदय दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटाला सुरू होणार आहे सं चंद्र संकष्टी चतुर्थी चंद्रोदय तर तुम्ही मग चालते तुम्हाला जर हा दहा दहा अकरा वाजेपर्यंत निश्चित टाईम चालू साडे अकरा बारा वाजेपर्यंतचा ठीक आहे ठीक आहे हां आणि जो सहा तारीख आहे त्यादिवशी शत् शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजान् झाला होता त्यामुळे तो दिवस पण चांगला आहे हां नाही तर मग चार नाही तुम्ही चार तारीख केली चालेल चार तारीखला ज्येष्ठ पौर्णिमा आहे तरी चालेल तुम ठीक आहे चालेल हां हो तुमची जन्मकुंडली घेऊन येजा सोबत तुमची आणि काय म्हणते त्याला व वर आणि वधूची ठीक आहे चालेल